मी बातम्या ऐकतो वाचतो सुद्धा दोन वर्तमानपत्रं येतात परंतु राजकारणावरती मला हल्ली काही वर्षामध्ये जास्त रस वाटू लागला आहे आणि क्रीडा त्यानंतर विज्ञान थोडंसं मनोरंजन शिक्षण बाकी व्यवसाय व गुन्हा हा प्रकार विशेष काही मला आवडत नाही